माझ्या कुटुंबात सहा सहा व्यक्ती आहेत म्हणजे आम्ही चौघी बहिणी आणि माझे आई वडील राहतात आणि माझ्या एका बहिणीचे लग्न झाले आणि तिच्या ते तिच्या परिवारात तिचे सासरे तिचे दीर आणि तिचे हजबंड आणि सासू राहतात तिला एक मुलगा पण झालेला आहे आणि माझे असा आमचा परिवार आहे आणि माझे माझ्या मित्रमंडळात आम्ही म्हणजे तिघं तीन मुलं आणि चार मुली आहेत आम्ही एवढे म्हणजे संभाळून राहतो आणि कसं कोणाला कधीही आम्ह आम म्हणजे कोणाला कोणाची कधीही गरज पडली तर आम्ही एकमेकांना लगेच कॉल करून बोलवतो आणि एकमेकांची मदत पण करतो आणि आणि कोणीही कोणतंही काम करत असलं तर त्याला आम्ही पाठिंबा देते आणि म्हणजे चांगलं काम जर असेल त्यालाच आम्ही पाठिंबा देते वाईट कामाला आम्ही त्याला म्हणजे कोणाला लागू देत नाही म्हणजे आमचे मित्रमंडळ म्हणजे कसं आता एखादं म्हणजे आता म्हणजे मी तुम्हाला सांगते आहे की एखादं म्हणजे वाईट कामाकडे ओढत असेल तर त्याला आम्ही चांगलं दृष्टीने ओढायचं सांगते आहे म्हणजे त्याला आम्ही सांगते की तू असं नको करू वाईट कामाकडे नको ओढू चांगले काम कर जर आज तू जर कोणाशी आता वाईट करशील तर तुझं पण कधी ना कधी वाईट होईल तर त्याला अशाप्रकारे समजून आम्ही म्हणजे चांगले दृष्टीकडे ओढतो आम्ही असे सगळे मित्रमंडळ आहोत